नृत्यामुळे सगळी लोकं एकत्र येऊन आनंदे होते वेगवेगळ्या धर्माची लोकं वेगवेगळ्या सणादिवशी एकत्र येतात जसं काय स्कूलमध्ये गॅदरिंग असेल कॉलेजमध्ये कुठला फंक्शन असेल वेगवेगळे सण असेल जसं काय गणपतीचा सण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल क्रिसमस असेल अशे वेगवेगळ्या सणादिवशी सगळी लोकं एकत्र येतात एकत्र येऊन नृत्य करतात मग त्यांच्या आत्मविश्वास वाढते आत्मविश्वास वाढली की त्यांना छान फील होते सर्वांमध्ये समानतेची भावनाही वाढते आनंदही लोकांना खूप येतो लोकांच्या मनात जे काही विचार असतील टेन्शन असतील दुःख असेल ते नृत्य बघितल्यामुळे त्यांना खूप चांगले वाटते ते मनातले सगळे घाण विचार विसरून जातात त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव वाईस पण येते अन् त्यांना खूप छान फील होतं नृत्यामुळे लोकांमध्ये जे पण काही व नेगेटिव विचार असतील ते सगळे निघून जातात अशाप्रकारे नृत्य करून लोकांना खूप छान वाटतं